हॅलो हॅलो गुड इवनिंग हो अरे कुठं आहे तुझा पत्ता नाही खूप दिवस झाले कुठे पत्ता नाही काय नाही दिसला पण नाही सोसायटीमध्ये हो हो हो हो हो काय काय चाललं आहे आणि हां बरोबर बरोबर हां हां हो हो हो तेच म्हणलं दिसलाच नाहीस खूप दिवस म्हणून म्हणलं फोन करूया नाही हल्ली तुझं तुझं भेटणं माझं भेटणं झालंच नाही आलास पण नाहीस घरी खूप दिवस काय हां ठीक आहे ठीक आणि काय काय चाललं आहे मग काय नाही पुराविषयी काय विचारायचं होतं रे हो हो हो हो काय सध्या पुराची स्थिती खूपच काय चाललं आहे आणि हां

होय काय पाऊस पण काय जाण्याचं चिन्हच नाही रे पाऊस हो पाऊस काय जाण्याचं चिन्ह नाही ऑक्टोबर संपत आला नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस आपलं आणि पाणी सगळीकडं चिखल पाणी आणि काय काय नव्हे ते काय चाललं आणखीन

सरक आणि सरकारी कामाचं काय चाललं आहे मग सरकारनं काय पूर नियंत्रणासाठी काही केलं आहे का नाही कारण यावेळेला पण जून जुलैला भरपूर पाऊस पडला पूर भयंकर आला होता अजूनही पूरस्थिती होती मग जुलै ऑगस्टमध्ये पण अशी पण सरकार काहीतरी करते की नाही याचा परत काही ना काहीतरी त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे ना कायमस्वरूपी शिरोळ शिरोळ तालुका तर पूर्ण पुराखालीच जातो रे पूर्ण लोकांचा हाल आता नरसिंहवाडीचं मंदिर तर पूर्ण पाण्याखालीच जातं आहे पंधरा पंधरा दिवस नरसिंहवाडीचं मंदिर पाण्याखाली असतं आहे ना त्यावर सरकारनं काहीतरी नुसतं मतं द्या मतं द्या म्हणत आहेत पण कुठलीच कामं करत नाहीत ना रस्ते चांगले करतात ना पूर नियंत्रण करतात पूरस्थिती तरी आपल्या कोल्हापूरचा कायम भेडसावणारा प्रश्न आहे नाही आपल्या कोल्हापूरला मग त्यामुळं ते आता मत देताना पण विचार करायला पाहिजे जे पण पूर बरोबर बरोबर बरोबर सरकारनं कायमस्वरूपी पुरावर तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आहे

बरोबर बरोबर हां बरोबर बरोबर हो हो हो हो हो पाणी जातं बरोबर बरोबर हो सगळीकडे चॉकअप होतं आहे रे कुठं जायचं सोय तर नाहीच रस्त्यांच्या अवस्था पण एवढी वाईट झालेली आहे ना पुरामुळे ह्या पाण्या चालणं अवघड झालं आहे वाहनं चालवणं अवघड बरोबर बरोबर बरोबर तर आता मत देताना सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल की बाबा ह्या पूर नियंत्रणा पुरावर कोणतरी जर कायमस्वरूपी तोडगा काढेल असाच उमेदवार निवडून देणं ते सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे आपल्या सोसायटीतल्या लोकांनी तर खरोखर ठरवलं पाहिजे की एकमतानं तर द्यायचं नाही आणि पुराचं पूर नियंत्रण करणारा जो कोणी असेल की बाबा मी ह्या बाबतीत पुढाकर घेतो असं सांगणाऱ्या उमेदवारालाच आपण निवडून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे परत आपण या विषयावर भेटून बोलूया ठीक आहे ओके ओके ओके वेळ मिळाला तर येऊन जा ठीक आहे ठीक आहे मिळाला तर येऊन जा एकदा हां ठीक आहे ठीक ओके ओके चल बाय